ॲक्शन चित्रपट बहुतेकांना आवडत असतीलच या चित्रपटांमधील फाईटस् संपूर्ण चित्रपटाचा रोमांच वाढवत असतात पण जे चित्रपटामध्ये दाखवले जाते ते कधी खऱ्या आयुष्यामध्ये घडत नसते खऱ्या आयुष्यामध्ये देखील सेल्फ डिफेन्ससाठी म्हणजे स्वतःच्या आपल्या शत्रूपासून रक्षण करण्यासाठी मार्शल आर्टस् कराटे असे क्लासदेखील घेतील ज